व्यवसाय सुरू करायचा म्हणलं की ग्रामीण भागातील लोकांना विचारच पडते सगळ्यात आधी जर त्यांच्यापाशी पुरेसा अमाऊंट नसते ज्यामध्ये ते एखादा उद्योग व्यवसाय सुरू करणार आणि उद्योग व्यवसाय सुरू केला तरी त्याला जो प्लॅटफॉर्म पाहिजे तो भेटत नाही आणि म्हणजे की गावातील लोक लोकसंख्या पण कमी राहते तर व्यवसाय सुरू करायचा म्हणलं की जास्त आवकही नसते आणि जास्त जावकही नसते त्यामुळे विचारच पडते प्लॅटफॉर्म नाही भेटत दळणवळणाची व्यवस्था प्रॉपर नसते माझ्या मते जर भारतातील व्यवसायांना ग्रामीण भागातील व्यवसायांना समर्थन द्यायचं असेल तर त्यांना व्यवस्थित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्यांच्या मालाला वगैरे व्यवस्थित त्यांना कमी भावात ते माल अवेलेबल करून दिला पाहिजे अशा फारशा गोष्टी आहेत